बागकाम हा माझा छंद आहे आणि त्याच्यामध्ये मी विविध प्रकारची झाडे लावलेली आहेत आं जसं की आंबा नारळ लिंबू पुन्हा गुलाबा गुलाब शेवंती अशीे विविध प्रकारची झाडे लावलेली आहेत आणि ब त्याच्यापासून मला उत्पन्न पण मिळतं जसं की आंब्यापासून आंबे विकले जातात जसं की लिंब मी स्वतः वापरून शेजाऱ्यापाजाऱ्याला देऊन मार्केटला पण विकते लिंबं पुन्हा गुलाबाची फुलं पण विकली जातात शेवंतीचे फुलं पण विकली जातात अशा प्रकारे मला उत्पन्नाचा स्रोत पण आहे आणि बागकामाची आवड पण आहे ह्याच्यामुळं मी बा बागकाम करते